पाणी पुरवठ्याला पाठबळ देण्यासाठी आवश्यक म्हणजे असं योजना जे आहे ते गावातून ग्रामपंचायतीनं म्हणा किंवा शहरातून एखाद्या नगर पंचायतीनं दिली पाहिजे तर आमच्यापर्यंत जे गाव गावातून शहरातून पाणी नदीतून विहिरीतून फिल्टर गिल्टर होऊन जे आमची पाण्याची टाकी असते त्याच्यातून पाईपलाईनद्वारे जे सरकारी आमच्या नळ भेटलेले आहे ते आमच्या घरापर्यंत पाणी येते फिल्टरचं ते आम्ही पाणी भरतो गरम करतो माठात टाकतो माठाला नळ आहे ते पाणी आम्ही आमच्या लेकराला पाजतो तर ते आम्ही आमच्या पाण्याची जी आहे आमच्यापर्यंत जे पाणी पोचते त्याची देखभाल आम्ही स्वत करतो त्याच्यासाठी काही सरकारचे प भरवशावर पाहात नाही की ते योजना करेल तर त्याच्यावर चर्चा करायचा विषय तर आमच्यापर्यंत काही येतच नाही त्याच्यावर चर्चा जी आहे जे मोठ्या मोठ्या माणसाने केली पाहिजे जसे ग्रामपंचायतमधून काही ठराव गिराव मांडून ग्रामपंचायतमधल्या लोकांना म्हणा की गावातले जे बी पतिष्ठित लोकं आहे त्यांनी चर्चा केली पाहिजे